मी काही दिवसांआधी सिस्काचा इयरफोन घेतलेला सिस्काचा इयरफोनची क्वालिटी खूप चांगली आलेली आहे इयरफोन जो आहे तो खूप चांगला आहे कलर चांगला आहे साऊंड क्वॉलिटी चांगली आहे कुठलंही डिस्टबन्स येत नाही बॅकग्राउंड नॉईस क्वॉलिटी चांगली आहे यामधली त्यानंतर इयरफोनच्या ज्या बटना आहेत त्या सुद्धा चांगल्या आहेत ऑन ऑफ करायच्या त्यानंतर क् आवाज कमी जास्त करायच्या ज्या बटन्स आहेत त्या खूप छान आहेत आणि क्वालिटी चांगली आहे इयरफोनचे जे बड्स आहेत ते बडपण खूप छान दिलेले आहे सॉफ्ट आहेत कानाला रुतत नाहीत अगदी मऊ आहेत आणि हा इयरफोन जो आहे तो मला खूप आवडलेला आहे